हां मॅडम बोला हो मॅडम का नाही देणार आम्ही तसं आपल्याकडं प्रोडक्ट असं तयार झाल्याझाल्याच आम्ही बाहेर विकायला देतो कस्टमरसाठी आणि त्यात गोकुळ म्हणजे तुम्हाला माहितीच असेल आमचा ब्रँड केवढा मोठा आहे हा मग तुम्हाला क आणि तुम्ही म्हणलं गु गुलकंद तुम्हाला बासुंदी आहे ना मॅम आपल्याकडं खूप सारे व्हरायटी आहेत खूप सारे कॉंटिटी आहेत कॉलिटी पण आपली बेस्ट आहे तुम्हाला कुठला फ्लेवर पाहिजे आहे ते तुम्ही सांगा आपल्याकडं बटरस्कॉच आहे पायनॅपल आहे स्ट्रॉबेरी आहे ॲनेवेला आहे हनीरोज आहे कुठलं पाहिजे आहे तुम्हाला तुम्ही फक्त सांगा केसरमध्ये आहे ना मॅम आहे भेटणार तुम्हाला किती म्हणजे म्हणजे आम्ही कसं ते तयार करतो ती म पाहिजे आहे का तुम्हाला हां केसर ॲक्च्युली कसं असते मॅडम आपल्याकडं आता आपलं गोकुळ म्हणलं तर आपल्या दुधाचे सगळं डेरी तेन असतात आणि त्यामधूनच आपलं सगळं प्रोडक्ट जे असते ते सगळे एकदम फ्रेशली असते आणि बरोबर केले जाते तर आपण त्याच्यामध्ये केसर जे टाकते ते आपण ॲक्च्युली आपण इथनंच घेते कुठं असं बाहेरनं घेत नाही आणि आपली कंपनी असल्यामुळं आपल्याला ते भेटून पण जाते की हे एवढं कसं काय ते तेवढं कसं काय त्यामुळं आणि फ्लेवरमध्ये बघायला गेलं तर एक नंबर फ्लेवर लागते मॅम कॉंटिटी बघायला गेले तर कॉंटिटी ही खूप चांगली भेटते आणि कॉलिटीचं काही प्रश्न नाही आता केसर म्हणलं तर कॉलिटी येणारच मॅम हां हां मॅम काही नाही चांगले आहे तर तुम्ही तुम्ही ह्याच्या अगोदर म्हणजे टेस्ट फ्लेवर ट्राय केला आहे काय पायनॅपल वगैरे तेन हां हां नाही मॅम भेटणार तुम्हाला केसर बघायला तर होय मॅम आपली कंपनीही मोठे आहे परत आपलं ब्रँडही मोठा आहे आणि येणारे प्रोडक्ट हे देखील पूर्ण जगभरात प्रसिद्धच आहेत आणि ते तुमच्यासारखेच खूप सारे कश्टमर्स येतात खूप काय काय घेतात आपल्या ब्रँडचं दूध वगैरे आहे दही आहे लस्सी आहे ताक आहे असे अनगिनत आहेत आणि आता गुलकंदमध्ये पण तुम्ही म्हणाला केसर तर आपल्याकडं आपण नवीन आम्ही प्रोडक्ट म्हणजे नवीन फ्लेवरमध्ये आणि गुलकंद काढलेलं आहे जसे की ते दोन ते तीन फ्लेवर मिक्स करून आलेला आहे जसं आपलं फालुदा कसा असते तशामध्ये केलेलं आहे मँगो आहे परत मॅंगोनंतरनं आपलं हे कस्टर्ड आहेत असे दोन तीन फ्लेवर मिळून त्याचा पण आपण गुलकंद तयार केलेला आहे म्हणजे नाही मॅम कसं असते आपल्याकडं सीजनवाईज काय असं नसते की बाबा आता आंब्याचा सिजन आहे तर आपल्याकडं आंब्याचंच भेटणार किंवा आता पावसाळा चालू झाला आहे म्हणजे आता आंबे नसणार तसं नसते आपल्याकडे ते प्रोडक्ट आपण तयार करतो आहे आणि ते सगळं एकदम हे असते फेअरली असतात काय तिच्यात मिलावट बिलावड काय नसते आणि ते तुम्हाला कधीही या तुम्ही तुम्ही समरमध्ये या तुम्हाला जे फ्लेवर पाहिजे आहे भेटेल तुम्ही विंटरमध्ये या किंवा रेनीमध्ये या तुम्हाला जे आम्ही लावलेलं आहे किंवा जे आम्ही बनवतो ते तुम्हाला सगळं भेटते